आम्ही आमच्या चित्र काढण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करू शकतो म्हणजे आम्ही जर एका डोंगराचे चित्र काढायलो तर तो डोंगर कसा आहे त्याचा आकार कसा आहे तो किती मोठा आहे छोटा आहे त्याच्यावर कोणते घर आहे का किंवा मंदिर आहे का त्याच्या पलीकडं सूर्य दिसते का सूर्याची प्रतिमा कशी असेल याचा विचार करतो त्याच्यावर झाडे आहेत असे वर्णन करू शकतो झाडे पक्षी प्राणी काही दिसते का त्याचं वर्णन करून आम्ही ते चित्र काढू शकतो चित्र काढताना मोबाईल किंवा कॉम्पुटरचा वापर करतो त्याच्यावर चांगले चित्र निवडून ते काढतो नेट इंटरनेटचा पण आम्ही वापर करतो त्याच्यावर आपल्याला पाहिजे असे जसे हुबेहूब जसे पाहिजे तसे माणसाचे तर माणसाचे किंवा प्राण्याचे चित्र दिसते ते आम्ही बघून त्याचे वर्णन करू शकतो आणि काढू शकतो आम्ही आत्ताच एका घराचे चित्र काढले आहे की ते उंच एका टेकडीवर आहे त्याचे वर्णन करून हुबेहूब चित्र काढले आहे